सर सत्यम मोटर तर आपल्याला गाडी हवी होती आपला गाडी हवी होती फोर विलर

कोणते कोणते आहेत म्हणजे आता फोर विलर म्हणजे सात आठजण बसावं असं बरं बरं मग कोणती चांगली बरी पडेल

बरं बरं बरं बं काय मॉडिफिकेशन त्याच्यावरती करण्यात येईल ना बरं बरं म्हणजे म्हणजे काय असं खराब ते नाही ना काय पार्ट्स ते बरं बरं बरं बरं काही नाही मग तिकडे ती मी पेमेंट कसं करायचं ते पेमेंट पेमेंट बरं बरं म्हणजे इ अ लोन काही बरं बरं मग पेमेंट करण्यासाठी काही सुविधा काही डिस्काउंट काही कमी जास्त पैसे कसं घेतलं काय आ अजून पेमेंट कमी ला बरं बरं आधी एक घेतली होती तुमच्याकडून यरटीका

बरं बरं येतो